हॅलो हां बोला कोण हो हो बोला ना हां नमस्कार सर नमस्कार हां सर आहे ना

हो सर सांगत होता काही हो का त्यांनी मला नंतर काही कळवलं नाही हो सर मी लक्ष नेहमी देतच असतो पण यावेळेस त्याने मला मार्कबद्दल काही सांगितलं नाही नेहमी तो मला सांगत असतो हो सर हो सर नक्की नक्की आणखीन काहीजण हो सर मी येऊन जाईन मी करून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडून हो सर हो सर मी नक्की क पुढच्या प्रे ए टेश्टमध्ये चांगले मार्क मिळवायचा प्रयत्न करून घेईन त्याच्याकडून हां सर